माझे लग्न झाल्यानंतर मला माझ्या सासरी पहिल्यांदा स्वयंपाक करायला लावला होता त्या दिवशी माझ्याकडे बिट्ट्या बनवलेल्या होत्या आणि मला पहिल्यांदा बनव म गोड पदार्थ बनवायला लावला होता तेव्हा मी गोड पदा गुलाबजाम हा गोड पदार्थ बनवला होता तो मी कधीच किचनमध्ये न गेल्यामुळे मला किचनमध्ये नेमकं कसं काय कसं बनवायचं कोणती डिश काय बनवायची मला काहीच माहीत नव्हती तेव्हा मी आधी तर किचनमध्ये गेल्यावर थोड्या वेळ थांबूनच गेली की नक्की काय बनवायचं आणि कसं बनवायचं त्यानंतर मला माझ्या सासूबाईंनी सांगितले की गुलाबजाम करायचे आहे सर्व पाहुण्यांसाठीसुद्धा मला गुलाबजाम कसे करायचे काय करायचे मला काहीच माहीत नव्हते त्यानंतर मी थोडा वेळ तिथेच थांबून गेली नंतर मला आठवलं की मी कुणाला तरी मी यूट्यूबवर बघत होती तर तेही मला जमत नव्हते कारण मी मला अंदाजच माहीत नव्हता की किती कप मैद्यासाठी किती कप साखर घ्यावी किती कप मग किती साक साखरेचा पाक करावा काय करावं मला किती लोकांसाठी किती प साखर घ्यावी किती पाणी टाकावं काहीच अंदाज नव्हता त्यामुळे मी माझ्या आत्याला फोन केला त्यानंतर आत्यानी मला सर्व काही सांगितलं आणि जसंजसं तिनं मला सांगितलं फोनवर तसंतसं मी करत गेली आणि मी माझ्या सासरी आल्यावर पहिल्यांदा गोड जी गोड डिश बनवली होती ती म्हणजे गुलाबजाम आणि जेव्हा ती बनवली तेव्हा ते सर्व जण खाईपर्यंत तर मला आधी धगधगच होत होतं की ते न कसं जमलं असेल की नाही क कोणाला आवडेल की नाही आवडेल की ते खराब झाले चांगले झाले काहीच नव्हते म्हणत पण जेव्हा सगळ्यांनी खाल्ले आणि सगळ्यांनी त्याची तारीफ केली तेव्हा मला खूप चांगलं वाटलं आणि माझ्या आयुष्यातील आणि माझ्या लग्नानंतर मी बनवलेली पहिली डिश म्हणजे गुलाबजाम होते